आता पेट्रोलच्या दररोजच्या नवीन रेट येत आहे आधी पन्नास रुपयात अर्ध टाकी भरायची आता तर पन्नास टाकलं तरी सुई पण हालत नाही त्यामुळे आता मी गरजेपुरता बाईक चालवतो व बाईकचा वापर करतो सध्या संध्याकाळी गार्डनला जा जायचं राहिला तर पायाने जातो मित्रांना भेटायचं तर एकत्र प्लॅन करतो बाईकवर एकटंच फिरण्यापेक्षा आता आम्ही दो दोन तीन जन मित्र एकत्र पैसा गोळा करतो आणि गाडीत इंधन टाकून फिरायला जातो मला पूर्ण वाट पूर्ण वाटतंत की जास्त पेट्रोल वापर म्हणजे वातावरण खराब करतो आहे आपण धूर नुसता नाकात जातो याच्या थेट परिणाम आरोग्यावर होते लहान मुलांना दम्याचे त्रास धुकं वाढलेले दिसते म्हणून मी आता शक्य तिथे सायकल वापरतो शाळेतले दिवस आठवतात पण बऱ्याच गोष्टी शिकलो शारीरिक व्यायाम पण होतो आणि पर्यावरणाला थोडी मदत पण होते माझा विचार असा आहे की आपल्याला हातात जे शक्य आहे तेवढं तरी नक्की करायला हवं नाहीतर फक्त सरकारला दोष देऊन काही होणार नाही थोडं आपल्यालाही जागरूक व्हायला पाहिजे व आप आपल्यालाही इंधनाचा वापर कमीतकमी करता आला पाहिजे जेणेकरून आपल्याला वा वातावरणतील प्रदूषण कमी करता येईल